एकोणाविसव्या शतकाच्या अखेरपर्यंत स्त्रियांना दुय्यम दर्जाची वागणूक दिली जात असे उपभोग व कष्ट यांचे साधन म्हणजे स्त्री असा समज सर्वसाधारणपणे रूढ केला होता म्हणूनच समाजात समानतेने वावरणे संपत्तीवरील अधिकार तसंच शिक्षण किंवा मतदान यासारख्या अधिकारांपासून स्त्रिया वंचित होत्या मात्र एकोणाविसव्या शतकाच्या मध्यांतर आपल्यावर होणारा अन्याय आपले हक्क याबाबत स्त्रियांमधे सजगता येऊ लागली त्यातूनच स्त्रीवादाचा जन्म झाला स्त्रीवाद आणि फेमिनिजम हा मूळ श फ्रेंच शब्द तो जेव्हा पहिल्यांदा वापरला गेला तेव्हा त्याची सर्वत्र टर उडवली गेली आणि कमाल म्हणजे राणी व्हिक्टोरियाही या चेष्टेत सामील होती तिने स्त्रीवाद म्हणजे मूर्खता पाप आणि महाचूक अशी त्यांची संभावना केली मुळात नोकरीसाठी स्वेच्छेने अथवा परिस्थितीमुळे घराबाहेर पडलेल्या स्त्रियांना नोकरीच्या ठिकाणी असलेली लिंग विषमता खटकू लागली पुरुषांइतकेच काम करूनही वेतनात समानता नव्हती आणि समान संध्याही उपलब्ध नव्हत्या आणि मग आपल्या हक्कांबाबत स्त्रिया जागृत होऊ लागल्या स्त्रियांचे आत्मभान जागृत करण्याचे मोलाचे काम ज्यांनी केले त्यातल्या काही स्त्रियांच्या योगदानाबद्दल आपण अनेक प्रकारची माहिती मिळवलेली आहे आणि अनेक महापुरुषांनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी विद्यालय विद्यापीठं सुरू केले जसे की महात्मा ज्योतिबा फुले हे त्यापैकी एक ज्यांनी पुण्यात सर्वांत प आधी मुलींसाठी शाळा सुरू केली होती आणि सावित्रीबाई फुले ज्या स्त्री असून पहिल्या स्त्री शिक्षिका झाल्या एवढा साऱ्या वेदना सहन करून त्यांनी स्त्रियांना शिक्षित केले आणि आताच्या काळामधे स्त्रिया ह्या प्रत्येक क्षेत्रामधे पुरुषांच्या बरोबरीत आलेल्या आहेत कुठल्याही क्षेत्रामधे पुरुषांपेक्षा कमी स्त्रिया आजकाल नाही राहिल्या